मला तसे तर बरेच लेखक आवडतात पण माझा आवडता लेखक म्हणजे शिवाजी सावंत आहे शिवाजी सावंत यांनी बरेच पुस्तकं लिहिलेली आहे त्यांची एक लेखणी ही अतिशय प्रभावशाली असे त्यांच्या लिखाणातून एक सा सामाजिक जीवनातील मार्मिकतेचं दर्शन आपल्याला होते त्यांची खूप सारे पुस्तकं मला आवडतात आणि तसेच ते लेखक आपले लेखनात कर्तव्यशील आहेच पण त्यांची जीवनशैली सुद्धा खूप स साधी सोपी आहे मला या लेखकाबद्दल त्यांची राहणी आणि त्यांची विचारसरणी खूप आवडते त्यांच्या लिखाणातून एक जिवंतपणा दिसून येतो म्हणून मला शिवाजी सावंत हे लेखक आवडतात तसेच त्यांच्या लिखाणातून आपल्याला एक एकाग्रता निर्माण होते म्हणजे एक ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय आपल्याला दुसरी गोष्ट घ्यावी असं वाटतच नाही